मला विणकाम आणि भरतकामाची खूप आवड आहे त्यामध्ये जास्त करून लोकरीच्या क्रोशय हा प्रकार मला जास्त आवडतो त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टेबलक्लॉथ रनर्स आणि गणपती बाहुल्या असे वेगळे वेगळे आकार मी बनवत असते तर हे करत असताना मला वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोकर सुया आणि त्यासाठी लागणारे डोळे असतील ग सा ओठ आणि भुवया काढण्यासाठी दोरा असेल सुया असतील हे सगळं साहित्य लागत असतं तर हे करताना मला बरेचदा लोकर वेगळ्या वेगळ्या प्रकारची वे विविध रंगांची आवश्यक असते तर ती मी बरेचदा ऑनलाईन फ्लिपकार्टवरून परचेस करत असते तर ह्याशिवाय मला स्वतःला यूट्यूबवरती नवीन नवीन व्हिडिओ पाहून नवीन वस्तू बनवण्याची आणि त्याचप्रमाणे पुस्तकं विविध प्रकारची पुस्तकं डिझाईन्सची घेऊन त्यातले डिझाईन्स नवीन नवीन तयार करण्याची खूप आवड आहे त्यामुळे मी ते साहित्य गोळा करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते तसंच भरतकाम करताना रिंग कापड वेगळ्या वेगळ्या करा कलरचे थ्रेड्स वापरत असते आणि विविध प्रकारची फुलं भरण्याचा आणि सुंदर एम्रॉयडरी करण्याचा मी प्रयत्न करत असते